कुटुंबातील महिला ह्या मासेमारीमध्ये महिला सगळ्याच बाबतीत खूप सगळ्याच म म गोष्टीची मदत करू शकतात तर मासेमारीमध्ये म पुरुषांनी आणलेले मासे ते बा ह्याच्यातून काढतात त्या जाळ्यातून स्वच्छ धुतात त्या आणि व्यवस्थित पुसून त्याच्या अर मीठ हे टाकून ते कॅरेटमध्ये विक्रीसाठी हे करून ठेवतात तयार करून ठेवतात आणि पुरुष मग ते विकायला घेऊन जातात आणि महिला ह्या म स स्वच्छ आणि स्वच्छ कशा राहील त्याचा वास कसा येणार नाही ह्याच्याकडे त्यांचं लक्ष असतं खूप म्हणजे आपली माल हा सगळ्यांनी विकत घ्यावा आणि त्या महिला समुद्रात जात नाहीत कारण त्यांना पोहता येत नसतं पुरुषांना कसं पोहता येतं लाटा भरती ओहोटीअसतात समुद्रात आणि महिलांना पोहता येत नाही त्याच्यामुळे महिला ह्या काठावर उभ रावून हे करत असतात लक्ष ठेवत असतात लहान बाळ असतात ते लहान बाळांना सांभाळतात